चित्रकला सगळ्यांनाच आवडत असते काही ना चित्र बघायला आवडं तसं काहीना कशाला सगळ्यांनाच चित्र चांगलं चित्र बघायला आवडतं फार थोड्याना चित्र काढायची इच्छा होते आणि ते धडपड करत असतात पण एक गोष्ट आहे की कधी कधी नैसर्गिक एक तुमच्यात प्रवृत्ती असते गिफ्टेड ज्याला आपण म्हणतो ना तो त्याचा हात भराभर वळायला लागतो त्याला जास्त काही श्रम करायला लागत नाही आणि त्याचं हातून चांगलं चित्र लवकर होत असतं तर ही जी चि चित्र मग एखादं शाळेतला मुलगा समजा चित्र काढ चित्र काढतो कधी कधी घरातून त्याला ओरडा पण बसतो अरे अभ्यास कर नुसती काय चित्रं काढत बसला आहेस अर्थात त्याची जी सहज प्रवृत्ती आहे चित्र काढायची मनात कुठेतरी चित्र तयार होतं मग ते कागद पेन्सिल घेऊन कागदावर उतरवल्याशिवाय त्याला काय चैन पडत नाही मग तो चित्र काढतो आणि चित्र काढणं हे सुद्धा एक शोध घेण्यासारखी गोष्ट आहे तो चित्र काढतो प्रथम कुठलाही चित्रकार चित्र काढतो ते स्वत ला आनंद देण्यासाठी काढत असतो आणि ते तेव्हा त्याला एका विशिष्ट मर्यादेपर्यंत जमतं तेव्हा तो अतिशय आनंदित होतो त्याच्यानंतर पुढचा भाग म्हणजे ते अनेक लोक बघतात अनेक त्याचं कौतुक करतात आणि त्याला समजा नाव मिळतं हा नंतरचा भाग झाला पण चित्र काढायची उर्मी जी आतून येते आणि ते काढल्याशिवाय त्याला चैन पडत नाही अस्वस्थ असतो तो ते त्याच्या मनासारखं चित्र कागदावर उमटल्याशिवाय त्याला परिपूर्ण वाटत नाही तर त्यामुळे तुम्ही चित्र काढताना शंभर चित्रं काढा तुमच्या मनात एक विषय असेल ना तेव्हा त्या विषयात जाऊन शंभर चित्रं काढा कंटाळू नका आणि ती शंभर चित्रं तुम्ही तपासाल तेव्हा त्याच्यातली तुम्ही दहा चित्रं निवडाल तुम्हाला कळतं की सगळी बाकी नव्वद चित्रे ही प्रॅक्टिस होती आपली पण दहा चित्रात काहीतरी कुठेतरी एक पायरी आपण गाठलेली आहे त्या दहा चित्रातले एक दोन चित्रं ती अतिशय छान असतात ती एक दोन चित्रं तुम्हाला सांगतात आता जरा व्यवस्थित बस आणि अगदी कॉन्सन्ट्रेशन अगदी लक्षपूर्वक हा जो आशय आहे ते चांगलं चित्र काढ आणि मग चांगलं चित्र निर्माण होतं कधी कधी असं पण होतं ते जी शेवटची जी दोन चित्रं उत्कृष्ट काढतात त्याच्यातलं एक चित्र शंभर टक्के बनलेलं पण असतं हा तुमचा तुम्हालाच जाणवणारी गोष्ट असते त्यामुळे तुम्ही सातत्य सतत चित्र काढणं सतत गिरबटवणं तर काहीतरी काहीतरी डूडलिंग त्याला म्हणतात ना ते करणं पण मी एक ज्यांना व्यक्तिचित्र काढायची इच्छा आहे त्यांनी रोज पंधरा ते वीस कमीत कमी दहा तरी स्केचेस करावे एक स्केच एक ते दीड मिनिटेच फक्त त्याला लागलं पाहिजे म्हणजे तुमच्यासमोर एक माणूस पुस्तक वाचत खुर्चीवर बसला आहे तर तुम्ही त्या माणसाचं चित्र त्या व्यक्त त्याच्या शरीराचं चित्र काढताय मये त्याच्या हातातलं पुस्तक बोटांची रचना तो खाली वाकला आहे त्याचा चष्मा आणि त्याने हातात धरलेलं पुस्तक आणि त्या पायावर पाय ठेवला आहे खुर्चीला तो रेलून बसला आहे ह्याचं चित्र काढताय त्याज तो ते समजा तुमचे वडील असतील तर तुम्ही वडिलांचं चित्र काढत नाही तर तुम्ही पुस्तक वाचणाऱ्या माणसांचं चित्र काढता आणि ते सुद्धा एक दोन मिनटापेक्षा भरभर भरभर काढायचं असतं हे भरभर काढणं म्हणजे प्रॅक्टिस अशी प्रॅक्टिस तुम्ही वेळात वेळ काढून दिवसातून दहा पंधरा जर काढू शकलात तर ती एक प्रकारची परीक्षा आहे स्वतःची परीक्षा आहे की कितपत आपल्याला भरभर भरभर हात हात कंट्रोल आपल्याला होत जमतो आहे आणि ते करत असताना ऑर्डिनरी पेपर घ्यायचा खूप खर्च करू नका पाठकोरा पेपर पांढरा असेल ना आणि बॉलपेनने जरी तुम्ही प्रॅक्टिस केली ही तुमची स्केचेसची तरी हरकत नाही आणि समजा आत्ता पाच काढली थोड्या वेळाने पाच काढली एका बैठकीला दहा पंधरा स्केचेस काढायची गरज नाही पण तुम्ही दिवसात परत जर दहा पंधरा काढू शकाल ना शकला ना तर तुम्हाला एक चांगला चित्रकार किंवा कुठल्यातरी एका दर्जाला जाऊन पोचायचं आहे ना तर तुम्हाला ही प्रॅक्टिस आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर मग रंगाकडे वळा आणखी कशाकडे वळा मग टि चित्र चांगला तासभर घेऊन डिटेल त्याच्यातले तपशील भरत भरत नीट काळजीपूर्वक हे चित्र काढता काढता सो तुम्हाला ते जमेल असं नाही तुम्ही फाडून एकदम वैतागता फाडून फेकून देता दुसरं चित्र काढायला बसत असता हे होणार त्याच्यामुळे निराश होण्याचं कारण नाही कारण ह्या हा जो प्रोसेस आहे चांगल्या चित्राकडे पोचण्याचा हा असाच असतो कारण तुमचं मन व्यग्र असतं आणि तुमचा मनातलं चित्र आणि हाताची ह्याचं सिंक्रोनायझिंग आहे ना आणि त्या ते तुमचा पेपरवर फिरणारा हात आणि मग एका परीपूर्ण कडे तुम्ही चांगलं चित्र परिपूर्ण केलंत की नंबर एक म्हणजे ते तुम्हाला आनंदित करणार असतं त्याच्यानंतर इतरांनी ते बघून कौतुक करणं ही नेहमीची गोष्ट आहे त्यामुळे तुमचा अतिशय कॉन्सन्ट्रेशन जे पूर्णपणे चित्रामध्ये अगदी बुडून जाणं याची आवश्यकता आहे